हां मगाशी काय बोलत होता तू ते टी शर्ट ना अरे काय सांगू तुला फेसबुकवरून ॲड बगितली आणि आपल्या भावासाठी रे छोट्याला छोट्या भावासाठी ऑर्डर केलं काय तुला सांगणार त्या फेसबुकमध्ये इतकं छान दिसत होतं ते म्हटलं ह्याला मस्त होऊन जाईल एकतर ती डिलेवरी कि मागवलं त्यांनी जो म्हणजे सांगितलं एक पाच ते सहा दिवसामध्ये येईल तेला भरपूर लेट झाला जवळजवळ पंधरा दिवसांनी आलं आलं घेतलं भाऊ तर खूष झाला बघून पण जे मी साइ कलर बघितला होता तो त्याच्यापेक्षा कायतरी वेगळाच कलर निघाला आणि खूश झाला खरा पण जेव्हा त्यानी खोललं पॅकिंग ओपन केलं तर बघतोय तर साईज आहे ना अरे ते दर वेळी मी त्याच्यासाठी चाळीसची साईज मागवतो हेच्यावरपण चाळीसच आहे पण अरे ते त्याच्या खूपच छोटं झालं रे साईजनी मये साईज जी देतात तेच्यापेक्षा काय वेगळीच होती साईज कलर तर काय आता त्यानी बघितला नव्हता पण मी जो बघितलेला तो कलरच नव्हता आणि क्लॉथ क्वालिटी तुला काय सांगू अरे पहिल्या वॉशला ते म्हणजे छोट्या मुलाला घालता येईल असं झालं एकदम म्हणजे फेसबुकवरून बघून आहे नं ते दुरून डोंगर साजरे तसंच असतं तिथे बघायला वेगळं आणि घरी आलेलं वेगळं मी तर म्हणीन असं काय ऑनलाईन बघून आहे नं पहिलं विचार करा मगच खरेदी करा तुला तर मी असंच सांगेन की बाबा तू असं काय मागवतच जाऊ नको बरं रेटिंग द्यायचं तर काय देणार त्याला अरे ते मी तर झिरो रेटिंग दिलं आहे मायनसमध्येच घालवलं आहे त्याला बहुतेक परत तर नाही ऑर्डर करणार असली गोष्ट